मराठी भाषेने महाराष्ट्रातील इतर भाषा आणि विकासावर विविध प्रकारे परिणाम केला आहे महाराष्ट्रातील प्रमुख भाषा म्हणून मराठीने इतर स्थानिक भाषांच्या विकासावर सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून प्रभाव टाकला आहे मराठी साहित्य नाटक आणि चित्रपटाने महाराष्ट्रातील सांस्कृतिक वातावरणात एक मोठा योगदान दिलं आहे या प्रभावामुळे इतर स्थानिक भाषांना जागतिक व्या व्यास मिळवणे थोडे कठीण झाले आहे शैक्षणिक स्थानामध्ये मराठीचं प्राधान्य असल्यामुळे इतर स्थानिक भाषांना कमी प्राधान्य मिळाले आहे त्यामुळे त्या भाषामध्ये शैक्षणिक सामग्रीची निर्मिती कमी झाली आहे मराठी ते मराठी म मराठीचे व्यापक प्रमाणावर वापरामुळे स्थानिक भाषा बोलण्याच्या लोकांना काही वेळा मराठी शिकणे आवश्यक वाटते यामुळे त्याची स्वतःची भाषा काही प्रमाणात दुर्लक्षित होते तथापि मराठी भाषेच्या प्रभावामुळे अनेकदा इतर स्थानिक भाषांचे शब्द आणि संकल्पना मराठी समाविष्ट झाले आहे मराठीत समाविष्ट झाल्या आहेत ज्यामुळे मराठी अधिक समुद समृद्ध झाली आहे तसेच आधुनिक काळात स्थानिक भाषेचे संवर्धन आणि विकासा विकासासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत जे मराठी भाषेच्या प्रभावाला संतुलित करण्याचे काम करत आहे